मला सांगायला आवडेल की मी एक खूप जुना आणि दर्दी वाचक आहे खूप वर्षापासून वाचत असल्यामुळे माझ्या वाचनात निरनिराळी पुस्तके येत असतात व्यक्ती तशा आवडी ह्याप्रमाणे मला माझ्या आवडीनुसार थरार कथा शिकार कथा रहस्य कथा चरित्र कथा शोध कथा युद्ध कथा विज्ञान कथा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरती लिहिलेली पुस्तके वाचायला आवडतात याच आवडीप्रमाणे तशी पुस्तके माझ्या वाचनात येत असतात पूर्वी पुस्तके वाचण्यासाठी वाचनालयात जावे लागत असे पण आजकाल मोबाईल नेटमुळे बरीचशी पुस्तके हाताच्या बोटावरती हाताच्या बटनाजवळ इतकी जवळ आलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आजकाल विविध दुर्मिळ पुस्तके सहज वाचता येतात त्यासाठी नेटवरती वेगवेगळी संकेतस्थळं आहेत त्यावर आपल्याला हवी असणारी पुस्तके आपल्याला शोधता येतात वाचता येतात त्यामुळे पूर्वीसारखं वाचनालय शोधून वाचनालयात जाऊन पुस्तके वाचणे हे आता त्याच्यासाठी करण्याची गरज राहिलेली नाही आहे त्यामुळे आपण घरबसल्या किंवा प्रवासात कुठेही मोबाईलवर पुस्तके वाचू शकतो ह्या पुस्तकाव्यतिरिक्त मला अनुवादित पुस्तकेही वाचायला आवडतात त्यामधे साहस कथा जिम कॉर्बेट यांच्या शिकार कथा दुसऱ्या महायुद्धातील अनुवादित कथा अशा बऱ्याचशा अनुवादित कथाही मी आजवर वाचल्या आहेत त्यांचा अनुभव अत्यंत रोमहर्षक होता नवीन लेखकांची लेखनशैली लिहिण्याची पद्धत हातोटी हे सर्व याच्यातून आपल्याला वाचता येतं अभ्यासता येतं त्याच्यामुळे मला वाचन हे खूप आवडतं